एम आय सी टीसाठी एम आय सी टी अॅप्लिकेशनवर अर्ज करण्याला करणं लागेल आणि घरचं असलं तर आठ गाव नमुना आठ देणं लागेन शेतीसाठी असलं तर शेतीचा सात बारा देणं लागेन त्यावेळेस लाइनचा ही आपल्याला ते पूर्णपणे कोशिश करून आपल्याला लाइन देतील खंबे नसल्यास खंबे सुद्धा ते आपल्याला आणून देतीन असं शेतकऱ्याले अर्ज लिख अर्ज लिहून तयार करणं लागेन